भारतीय संस्कृतीमध्ये पारंपरिक गोष्टींना खूप महत्त्व आहे जसं पारंपरिक वेशभूषा आहे पारंपरिक भाषा आहे पारंपरिक स्वयंपाक येतो किंवा मुलांना जे संस्कार केले जात आहेत पारंपरिक काही सण आहेत जे सगळे मिळून साजरे करतात त्याचबरोबर पारंपरिक नृत्य पण आहेत जसं कोळी नाच आहे लावणी आहे पोवाडा आहे दिंडी आहे हे लोकनृत्य आहेत सगळे जे आताच्या मुलांना ज्या मुलांना इंटरनॅशनल लेवलचे डांस आवडतात जसं की बॉलीवुड हॉलीवुड सालसा भांगडा हिप पॉप हे जे प्रकार आहेत तर ज्ञा यांचं ज्ञान पाहिजे ह्याच्यामध्ये फक्त उड्या मारणं किंवा हे जे प्रकार असतात त्याच्यापेक्षा आपले जे पारंपरिक नृत्य आहेत त्याच्यामध्ये ते मुलांना येणं खूप गरजेचं आहे जसं कथ्थक आहे भरतनाट्य भरतनाट्यम आहे ज्याच्यामध्ये आपल्या चेहऱ्याचे हावभाव जी आपली सोज्वळता आहे भारतीय लोकांचे जे सोज्वळता आहे ती त्या नृत्या नृत्यामधून किंवा लोकनृत्यामधून लोकनृत्य एकत्र येऊन जी लोकं डांस करतात ज्याला एकत्र येणं एकत्र येऊन जे आनंद घेतात मजा करतात ते आपल्या आताच्या मुलांना कळणं खूप गरजेचं आहे आताच्या पिढीला त्यामुळं लोकनृत्य खूप गरजेचं ते पारंपरिक नऊ लोकनृत्य मुलांना आताच्या मुलांना माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी जे काही डांस फॉर्म आहेत डांसचे क्लासेस असतात तिथे आपले पारंपरिक डांस शिकवले पाहिजेत आणि चांगला नर्तक होण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरती खूप छान हावभाव असले पाहिजे नजरेमध्ये अदाकारी असली पाहिजे आपल्या पायामध्ये लयबद्धता असली पाहिजे हात हाताचे पण आपल्या ज्या काही मुद्रा असतात त्या पण खूप छान आपल्या त्याचं मुव्हींग व्हायला हवं वळणदार म्हणजे त्यांचं चालणं वगैरे जे आहे तेसुद्धा आणि एक पुऱ्या आपल्या बॉडीला वेस्टमध्ये जे आपलं म्हणतात ना एक सोज्वळता असली पाहिजे ती असणं खूप गरजेचं आहे लवचिकता डांस फॉर्म डांस करताना कोणताही प्रकारचा डांस करताना आपल्या शरीरामध्ये लवचिकता असणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव हे समोरच्याला आपल्या डांसमधून आपण काय सांगतो आहे किंवा आपल्याला काय सांगायचं आहे हे कळतं त्यामुळं आपल्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहे ते लोकांपर्यंत पोहचलेच पाहिजे